पारंपरिक शेती ही खूप चांगल्या पद्धतीची शेती असलेली आपणाला दिसून येते आजही आमच्या समुदायामध्ये बऱ्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीची शेती केली जाते ह्या पारंपरिक पद्धतीमध्ये खरं तर धान्य पेरण्यापासून किंवा नांगरट करणे जमिनीशी मशागत करणे यासाठी बैलांचा वापर करून लाकडी अवजाऱ्यांचा वापर करून शेताची नांगरणी केली जाते मशागत केली जाते व घरामध्ये जे काही निवडक धान्य पेरणीसाठी साठवून ठेवलेली असते तर तेच धान्य पेरण्यासाठी वापरले जाते शेतामध्ये भांगलं आणि खुरपणी केली जाते ती ही पारंपरिक पद्धतीनेच केली जाते आणि यामध्ये जी काही खतं वापरायच्यासाठी शेणखत वापरले जातं किंवा पाला व पाचोळ्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत वापरलं जातं या सेंद्रिय खताचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते ज्यामध्ये कोणत्याही आधुनिक अवजारांचा उपयोग केला जात नाही यामध्ये आलेले पिकांची जी काढणी आहे खुरपणी आहे मळणी आहे ती सुद्धा शेतामध्ये बैलांच्या सहाय्याने केली जाते आणि ती धान्य खूप चांगल्या पद्धतीचे प्रतभारित याची असते कोणत्याही प्रकारे त्या पदार्थाचा अपाय किंवा जीवनाला अपाय करेल असं कोणतंही पीक असत नाही